हां असं कोणालाही वाटेल की सर सरकारने खेळामध्ये जास्त खर्च केला पाहिजे कारण की भारतामध्येस खेळ ह्या एक जास्त डेव्हलप नाही आहे अजून आ आणि खूप सारे अशी जागा आहे जिथं खेळायला ग्राउंड पण नाही साधी जागा पण नाही कुठे कुठं जाऊन खेळायला जेव्हा मैदान भेटते तेव्हा तिथं असेच नवीन अपार्टमेंट बनतात नवीन मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनतात तर ते तिथं ते पण जागा जाते खेळायला एकतर खूप जास्त पॉल्युशन असते आपल्या या भागात बाहेर खेळणे सुरक्षा नसते ॲक्सिडेंट कधी पण होऊ शकतो तर त्यासाठी वेगवेगळे मैदान बनवले पाहिजे सरकारने आणि त्यांना प्रोत्साहन पण दिले पाहिजे वेगवेगळे कार्यक्रम ठेऊन आणि जर भारतामध्ये जर कोणता क क्रीडा क्षेत्र मागं असेल तर तो आहे फुटबॉल कारण की ते ते खेळामध्ये खूप सारे खेळाडू आहेत पण त्या खेळाला प्रोत्साहन भेटत नाही तो खेळ एकदम चांगला खेळला जातो भारतामध्ये त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने खूप सारे असं मुलांना प्रोत्साहन केलं पाहिजे त्याचे वेगवेगळे ग्राउंड बनवले पाहिजे त्यासाठी फुटबॉल प्लेयर्स तर त्यांनी बोलावलं पाहिजे असं वेगवेगळ्या जागी निधी खर्च केला पाहिजे आणि खूप काय केलं पाहिजे